हॅलो हॅलो प्रणव दाते बोलत आहे ना हो मी दीप्ती दोशी बोलती पुण्याहून तर मी तुमची म्हणजे मी तुमची कॅब तुमच्या ऑनलाईन सर्व्हिसेस ज्या आहेत ना तर तिथे मी कॅबची रिक्वेस्ट टाकली होती मी दोन दिवसांनी गोव्यामधे येणार आहे तर त्याच्यासाठी मी जिथे रिक्वेस्ट केली होती तिथून मला तुमचा नंबर मिळाला आहे हे तुमच्या कॅब एजन्सीचा नंबर मिळाला आहे तर मला तुम्हाला काही सांगायचं होतं की मी दोन दिवसांनी गोव्याला पोचत आहे साधारणपणे सकाळी माझं सहाचं फ्लाईट आहे आणि मी एक दोन तासात म्हणजे साधारण आठपर्यंत वगैरे गोवा एअरपोर्टवर पोहोचेल तर तुम्ही मला तुम्ही म्हणजे जी कॅब पाठवाल त्याचे नंबर त्याचे डिटेल्स तुम्ही मला प्लीज माझे व्हॉटसअपच्या नंबरवर पाठवू शकाल का अच्छा

हो हो फारच बरं होईल तुम्ही जर मला काही गाईड केलं तर साधारणपणे गोव्यात म्हणजे मला पणजी एरिया आहे ना तर तिथे मला दोन दिवस काम आहे आणि त्याच्यानंतरचा मला एक दिवस फिरायचं आहे तर तुम्ही त्याच्याबद्दल मला काय काय मदत करू शकता तेवढं तुम्ही मला सांगा अच्छा पण मला एक सांगा पणजीपासून स कुठलाही जवळचा समुद्रकिनारा साधारणपणे किती लांब असू शकेल किंवा आहे मला गोव्यातली काहीच माहिती नाही आहे अच्छा तिथे गोव्यात होम स्टे अवेलेबल असतात का मला वाटलं फक्त फाय स्टार हॉटेल्सच अव्हेलेबल असतात अच्छा मग मला मला होम स्टे अगदी आनंदानी चालेल साधारणपणे आम्ही दोघं जण आहोत तर आम्हाला एकच रूम चालेल बेसिक सुविधा आणि खाणंपिणं तिथे लोकल जे असतं ते अव्हेलेबिलिटी फार म्हणजे मला बरं वाटेल फार फाईव्ह स्टार हॉटेलमधील वगैरे जेवण असंही मला आवडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला तिथे एक दिवस खरेदीसाठी सुद्धा हवा आहे तर मी माझं ऑफिस साधारणपणे एक श्री दत्तगुरू एजन्सी ते मोठी शो रूम आहे ना जी मारुतीची त्याच्याबरोबर समोर माझं ऑफिस आहे तर तिथून अगदी सोपं सहज पडेल सगळं म्हणजे मार्केट जवळ पडेल आणि समुद्रकिनाऱ्याजवळ पडेल तुम्हालाही मला तिथे नेला यायला जवळ पडेल अशा पद्धतीनं तुम्ही मला एखादा होम स्टे जर सुचवलात तर फार बरं होईल चालेल मस्त तुम्ही एकदा मला व्हॉट्सअप केलत ना की मी माझं फ्लाईट नंबर वगैरे हे सगळं तुम्हाला डिटेल्स पाठवते आणि मग त्याच्यानुसार आपण बोलू आणि ठरवू तुम्ही माझं होम स्टे बुक करून टाका मी पोहोचते दोन दिवसात ओके थँक्यू वेरी मच